तुमच्या रेस्टाॅरंटमध्ये टेबल वगैरे उपलब्ध आहे का तिथे बसून जेवायची सोय वगैरे आहे का कारण की माझ्याकडे खूप मोठी फॅमिली आहे आमची आणि रेस्टाॅरंटमधली वेळ कशी आहे किती वेळपर्यंत चालू राहील आणि त्याचा वेळ वगैरे टायमिंग किती ते किती आहे ते सुद्धा मला कळविणे जेवणाची व्यवस्था उत्तम आहे का उत्तम असेल तर टेबल टेबल उपलब्ध आहेत का फॅमिली टेबल असायला पाहिजे शिवाय पार्किंगची पण व्यवस्था असायला पाहिजे आणि रेस्टाॅरंट बंद होण्याची वेळ यांची चौकशी वगैरे सगळं मला कळवावे त्याप्रमाणे आम्ही आमच्या फॅमिलीसकट तुमच्या रेस्टाॅरंटमध्ये येऊ शकू व तिथे येऊन सुंदर भोजन यांचा आस्वाद घेऊ शकू आणि तुमच्या रेस्टाॅरंटमधील सगळी व्यवस्था आम्हाला सगळी व्यवस् आम्हाला अगदी चांगली असली पाहिजे व आमच्या फॅमिलीमध्ये सगळं सगळ्या स सग सगळ्या फॅमिलीवाल्यांना आम्हाला सगळी सोय उपलब्ध असली पाहिजे जेणेकरून आमचं सगळं कुटुंब एकावेळी एकाच टेबलवर बसून जेवता आलं पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला हे रे रेस्टाॅरंट हवं आहे